नमस्कार मी आश्विनी भोज राहणार धाराशिव धाराशिव म्हणजे माझं सुंदर शहर आहे इथे विविध प्रकारचे पर्यटक आहेत धार्मिक स्थळे आहेत श्री तुळजाभवानी मातेचं एक सुंदर मंदिर आहे तेथे अनेक भक्त खूप लांबून येतात दर्शनासाठी येतात खूप अशी अगाध महिमा तुळजाभवानीची आहे तिथे खूप नवरात्राच्या काळामध्ये खूप प्रकारची गर्दी बघावयास मिळते तसेच सुंदर असे श्री हतलाई देवी येथे उंच टेकडीवर देवीचे मंदिर आहे तिथे पर्यटक खूप दुरून निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी येतात तसेच इथे एरमाळा येथे एडाई ईश्वरीचे देवीचे मंदिरसुद्धा खूप प्रेक्षणीय आहे तेथे अनेक भक्तांची खूप गर्दी असते विविध प्रकारचा महिमा त्या देवीचा सांगितला जातो तसेच अनेक पर्यटक स्थळ म्हणजे मा इथे देवीचे मंदिर तर आहेच आहे त्यासोबत लेन लेण्याचे सुंदरसुद्धा लेण्याचे मंदिरसुद्धा खूप सुंदर आहे अनेक पर्यटक येथे भेट देतात खूप निसर्गरम्य वातावरण आहे त्या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेतात तेथे फोटो फोटोसाठी व्हिडिओसाठी खूप लोक आपल्या आपापल्या गावांपासून खूप दूरवर या पर्यटक स्थळाची भेट घेण्यासाठी येतात व त्याचा आनंद घेतात